माझी मागची सहल माझ्या मैत्रमैत्रिणींसोबत होती ती म्हणजे पंचाधारा डॅमची तिथे आम्ही सगळे आपापल्या वाहनाने गेलो तिथे आम्ही स्कूटीने आणि बाईकने गेलो होतो तिते आम्ही गेल्यानंतर भरपूर मज्जा केली तिथे जाताना आम्हाला विविध निसर्गरम्य दृश्य बघायला मिळाले त्याच नंतर आम्हाला गावातील वातावरण माहीत झाली तिथचे लोक कसे राहतात याच्याबद्दल माहिती मिळाली हे हे ठिकाण जंगलात अंदर असल्यामुळे फारशा जणांना तिची माहिती नाही आहे पण पावसाळ्यामध्ये भरपूर लोकं तिथे दूरदूरून डॅम बघण्याकरिता येतात या सहलीमध्ये मी खूप सारे अनुभव घेतले जसे मी पोहणं पोहायला शिकले जंगल रस्त्यातून गाडी कशी चालवायची व्यवस्थितपणे ते शिकले त्यानंतर सहलीचे नियोजन करण्यासाठी आम्ही दोन तीन दिवस अगोदरपासून नियोजन सुरू केले होते त्यामध्ये आम्ही सहलीच्या नियोजनामध्ये आम्ही तिथे किती वाजता पोहोचायचे काय खा खाण्यासाठी काय घेऊन जायचं कोणकोण काय काय खायला आणणार तिथे गेल्यावर कपड्याचे जोड एक्स्ट्रा घेऊन जाणे कारण तिथे आम्ही पाण्यामध्ये पोहणार होतो असे नियोजन केले होते ज्यामुळे कोणालाही तिथे पोचल्यावर किंवा तिथे जाताना त्रास होऊ नये अशा प्रकारचे आम्ही नियोजन करून आम्ही त्या सहलीला गेलो व त्या सहलीचा भरपूर आनंद घेतला